हां काय सुरू आहे आम्ही तर चांगले आहे तुमचा का म्हणजे शेतात काय सुरू आहे तुमचं हो का पीक कोणते होते अरे म्हणजे पाणी पडल्यानं नुकसान झाला काय आमचा काय आमचा ब शेत सोयेबीन होते ते पण नुकसान झाला आमचा काय करू भाव नाही पटत सोयबीन हे सोयेबी सोयेबीनची लागवड केली होती आम्ही आहे सारे हा हे वातावरणच असं आहे काय आहे हे तर म्हणजे तुमचा गाव इकडून की किती फक्त वीस किलोमीटर दूरच आहे तिकडे पण तिकडं पाणी पडला बा आमच्याकडे का कसं पाणी पडणार नाही होय ना आकोश्ट्यापारी तर काही स सांगू शकत नाही माई हे कारण की याच बारी इतका नुकसान झाला माझा मला ला बा असंं वाटत आहे मला हे शेती शेती सोडून कोणता तरी कामधंदा करावं हां हे शेतीमध्ये तर सरकार तर मा आम्हाला जास्त काही सुविधा देत नाही आता बी असं पण करत नाही सरकार की आमचं नुकसान झालाा तर आमचं नुकसानं ते भरपाई करून देईल तेच ना

चला मी तुम्हाला नंतर कॉल करतो थोडाफार कामं आहे मला मी करते काम करतो पूर्ण पहिले हां